डान्स म्हटलं की डान्स मला खूप आवडते डान्सचा छंद हा खूपच आवडता छंद आहे माझा डान्स मी कोणाला पण शिकवते आणि मी डान्स क्लासेस पण घेते माझी इंस्टाग्रामवर इड् विडिओस् पण आहे ते मी विडिओस् स्वतः बनवते डान्स वगैरेचे म्हणजे जर कोणत्या लग्ना विग्नात जर डान्स वगैरे करायचं असलं तर डान्स वगैरे केल्यानंतर आम् लोक म्हणजे अशी कौतुक करतात डान्सचा की बा तू खूप छान डान्स केलास तू क्लासेस वगैरे घेत जा असं काही आणि माझी लहान बहीण आणि भाऊ आहे मी त्यांना पण शिकवते आजूबाजूवाल्यांना ज्यांनी पण म्हटलं त्यांना पण शिकवते म्हणजे ती एक कौतुक येते की वि नाही बा आपण शिकवा समोरचा माणूस बोलतेय की नाही बा तू शिकव छान डान्स करते म्हण आपल्याला चांगलं वाटते तर त्याप्रमाणे मग आपण ते डान्स शिकवा कोणतीही स्टाइल बॉलीवुड स्टाइल वगैरे पण छान असते ती म्हणजे फ्रीली डान्स होते त्याच्यात कोणतंही प्रॉपर म्हणजे प्रोडक्ट वगैरे काही येत नाही त्याच्यात की बा हे वापरावं लागत आहे ते वापरावं लागतं आ हा फ्रीली डांस स्टाइल आहे आणि खूप छान आहे डान्स म्हटलं की एकदम मस्त आवडता छंद आहे त्याच्यामुळे मनाला एकदम कौतुक येतो खुशी मिळते आणि काहीच स्ट्रेस राहत नाही